हॅलो ओ टू पिझा हट आहे का बरं सर मला पिझा ऑर्डर करायचे होते त मला एकदा रेट सांगाल का चिज पिझाचा काय रेट आहे बरं बरं आणि व्हेजिटेबल पिझाचा काय रेट आहे ठिके मग पनीर चीज पिझा एक बोलवायचा आहे एक व्हेजिटेबल पिझा बोलवायचा आहे ठीक आहे त्यासोबत मला सॉस आणि चटणी हे पण लागेल ओके ओके आणि मायोनिजचं जे आहे ते पण मला लागेल व्हेजिटेबल पिझावरती ओके सर थँक यू